माझ्या घराच्या आसपास भरपूर मोठमोठी झाडं आहेत त्यामुळे त्याचा पानगळ जेव्हा होते त्या वेळेला भरपूर वाळलेला पालापाचोळा मला मिळतो तो पालापाचोळा मी माझ्या घराच्या गच्चीमध्ये साठवून मोठमोठ्या ड्रम्स किंवा पॉलीबॅग्समध्ये त्या साठवते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि दही ताक असं शिंपडून ठेवते त्याचं एक वेगळं खत तयार होतं साधारण दोन अडीच महिन्यानंतर आणि दुसरं म्हणजे हाच पालापाचोळा जो उरलेला असतो तो मी माझ्या कुंड्यांमधे निम्मी कुंडी मी पाल्यापाचोळ्यानी भरते आणि त्याच्यावर बाकीचं थोडीशी माती थोडंसं आपण ज्याला म्हणतो खत तयार केलेलं जे ओल्या ह्याच्यापासनं त्यानी फायदा काय होतो की पालापाचोळा घालून कुंड्या जर भरल्या तर ओलावा खूप टिकून राहतो कमी पाणी पुरतं झाडांना आणि दुसरं म्हणजे त्यातनं जे पालापाचोळा कुजून खत तयार होतं त्याच्यातनं झाडांना पोषक तत्वं मिळतात ह्या सगळ्या पाल्यापाचोळ्याचं जे खत आहे त्याच्यापासून नायट्रोजन मिळतो झाडांना आणि झाडाची नायट्रोजनची जी गरज आहे ती पूर्ण होते दुसरा फायदा मला असा होतो की कुंड्या पाल्यापाचोळ्यानी भरलेल्या असल्यामुळं ना त्या हलवायला मला इकडे तिकडे खूप सोप्या जातात कारण त्या खूप हलक्या होतात माती भरली तर कुंडी खूप जड होते पण पालापाचोळ्यानी बऱ्यापैकी अर्ध्याच्या वर कुंडी जर भरलेली असेल तर ती हलवा अतिशय हलकी होते वजनाला आणि त्यामुळे ती कुठेही इकडून तिकडे काढून ठेवणं उचलून ठेवणं साफसफाईच्या वेळेला बाजूला करणं हेही खूप सोप्पं होऊन जातं शिवाय नाहीतर हा पालापाचोळा जर खा तसाच पडून राहिला जमिनीवरती तर हे लोकं काही जणं येऊन ते गोळा करतात पण ती जाळून टाकतात त्याच्यामुळे प्रदूषण होतं हवेमध्ये पण तो मी इकडे वरती गोळा करून ठेवत असल्यामुळे तेही प्रदूषणही मला टाळता येतं